महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक जिल्हे आहेत की प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी प्रसिद्धी आहेच आता आमचा कोल्हापूर जिल्हाच घेतला तर कोल्हापूरच्या कोल्हापुरी चप्पल आणि गुळ अतिशय प्रसिद्ध आहे कोल्हापुरामध्ये महाद्वार रोड हा त्यासाठी खरेदीसाठी एकदम प्रसिद्ध आहे कोल्हापूरचा गुळ आणि कोल्हापुरी चप्पल ह्या परदेशामध्ये सुद्धा जातात असं म्हणतात रत्नागिरीचा हापूस आंबा देवगडचा हापूस आंबाा हा सद्धा परदेशामध्ये जातो ही रत्नागिरी जिल्ह्याची खासियत आहे तर जळगावची केळी आणि नागपूरची संत्री ही सुद्धा परदेशात जातात प्रत्येक ठिकणचा ज्या त्या भागामध्ये जो तो भाग त्या त्या करण्यासाठी प्रसिद्ध आहे जसं आता आमचा कोल्हापूर जिल्ह्यात घेतला तर जसं महाद्वार प्रसिद्ध आहे तसं कोल्हापूरची मिसळ सुद्धा प्रसिद्ध आहे कोल्हापूरचा तांबडा पस पांढरा रस्सा तर देशामध्ये प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये आपण गेलो तर तुळशीबाग प्रसिद्ध आहे तुळशी बागेमध्ये सा हर एक प्रकारच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता अशी ही पुण्याची तुळशीबाग प्रसिद्ध आहे सांगलीमध्ये महागणपती आहे सांगलीमध्ये सुुद्धा हळद र प्रसिद्ध आहे राज्यामध्ये असे अनेक जिल्हे आहेत की तेथे त्या त्या भागासाठी प्रसिद्ध आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात पिक लावलं जातं त्यामुळे साखर कारखाने सुद्धा इथे कोल्हापुरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि गुळ सुद्धा जो प्रसिद्ध आहे त्या गुळाचे गुळ तयार करण्याची प्रक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि अशा प्रकारे गूळ खरेदी करण्यासाठी परराज्यातून देशातून अनेक लोक कोल्हापूरला येतात इतरही काही ठिकाणी ब काही ठिकाणी बघण्यासारख्या आहेत प्रेक्षणीय स्थळं आहेत कोल्हापूरमध्ये जसं राधानगरीचं धरण आहे अंबाबाईचं देऊळ आहे शिवाजी युनिवर्सिटी आहे जवळच नृसिंहवाडीचं दत्त मंदिर आहे पंचा पंचगंगा आणि कृष्णेचा जिथं संगम झालेला आहे ते ठिकाण म्हणजे नृसिंहवाडी जवळच औदुंबर आहे दत्तात्रयांचा जिथं निवास झाला ते औदुंबर आहे खिद्रापूरचं लेण्यांचं खिद्रापूर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा आजऱ्यासारखा जो तालुक्याचा भाग आहे तिथं रामतीर्थ प्रसिद्ध आहे तिथं राम येऊन गेला असं म्हणतात असे काही ठिकाणंही प्रेक्षणीय आहेत आणि पर्यटक तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते असंच खरेदी करण्याचे योग कोकणामध्ये पण मोठ्या प्रमाण येतात जसं की कोकणामध्ये कोकमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कोकम मोठ्या प्रमाणात उत्पादित केलं जातं नारळाचं पीक मोठ्या प्रमाणात येतं खोबरेल तेल मोठ्या प्रमाणात तयार होतं हा त्या त्या भागातला त्या त्या प्रकार प्रकारे प्रसिद्ध तो भाग त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत